दगडू शेट हलवाई गणपती ट्रस्ट

तुम्हाला कद कधी वेळ आहे हां ते तुम्हीच आणू शकत असाल तर तुम्ही आणू शकता तर तुम्हाला जे मी तुम्हाला साहित्याची लिश देऊ शकतो जर नसेल तर आम्ही आमच्याकडून ते हे सामान पुरवतो अभिषेक आहे मग हे आहे त्यासाठी पण तुम्हाला जर ज्या दिवशी तुम्हाला दिलेले असेल जेव्हा अभिषेक असेल त्या दिवशी तुम्हाला आधल्या दिवशी तुम्हाला इथे पुण्यामध्ये यावं लागंल कारण काय ते सकाळी लवकरच लवकर म्हणजे जवळजवळ एक साडे पाच सहा वाजता आपला अभिषेक हे सुरू होतो मग ते मंत्रोच्चार हे ते त्यामध्ये हां त्यासाठी तुम्हाला लवकर यावं लागेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही इथे राहण्याचं हे करा

तुम्ही काय कसं काय नवस केला आहे साधारण कळू शकेल का

हं तुम्ही जर घेऊन आले तर ठीक आहे पण आम्ही आमच्याकडून पण त्याच्यामध्ये त्या फक्त आद् अगोदर आम्हाला सांगावं लागतं त्यानुसार आम्ही तिथं तुमची व्यवस्था करून ठेवतो डिसचं त्यामध्ये ते दूर्वा फुले त्याच्यासाठी पीठ मीठ नंतर हे ते आम्ही आमच्याकडून हे करतो जर आम्हाला अगोदर सांगितलं असेल जर तुम्ही आणणार असेल तर ठीक आहे पण त्या अगोदर आम्हाला सांगा की काय कुठल्या गोष्टी आहेत ते पण एण्या येण्या अगोदर तुम्ही आधल्या दिवशी येण्यासाठी प्रयत्न करा की कसं सकाळी तुम्हाला आम्ही ते नंबरप्रमाणे हे करतो बसायला आपली व्यवस्था आहे आणि ते एकाच वेळी आम्ही मं हां मग तुम्हाला उशीर झाला तर तुमचं ते अभिषेक मग परत पुढच्या वेळेस तुम्हाला घ्यावा लागेल ते व्हायला नको ती वेळ चुकायला नको म्हणून आधल्या दिवशी या अच्छा तुमचं आता हे म नवस कसा आहे त्याप्रमाणे आमचे दक्षिणा आहे

ओके ओके चालेल ठीक आहे वेलकम गणपती बाप्पा मोरया